सांस्कृतिक कार्यक्रमांना हल्ली नऊवारीच साड्या नेसल्या जातात म्हणजे पूर्वी नऊवारी साड्या नेसायच्या मग नंतर मध्यंतरी आपापल्या फॅशननुसार सगळेजण परिधान करायचे आपल्याला आवडेल तसा पोषाख पण आता परत नऊवारीच सगळ्या बायका कार्यक्रमाच्या वेळी नेसतात छान अगदी कुमारिका मुली सुद्धा सणासुदीला गणपती नवरात्री दिवाळी वगैरे या सगळ्या सणांना आणि शक्यतो साडीच नेसावी कारण आपला पोशाखच तो आहे साडीचा त्याच्यामुळे साडीच नेसावी आणि आपल्या महाराष्ट्रातले जे दागिने आहेत उदाहरणार्थ ठुशी हार चपलाहार वगैरे माळ बोरमाळ बांगड्या पाटल्या बिलवर असा तो छान सगळा असा दागिन्यांचा सेट असतो तो साडीवरती परिधान केला तर तो खूप छान दिसतो आणखी आपल्या कार्यक्रमाला चांगली शोभा येते साडी वगैरे नेसलेल्या असल्या सगळ्या स्त्रिया की छान वेगळाच एक माहोल बनून जातो सणासुदीचा पुरुषांनी सुद्धा धोतर टोपी झब्बा लेंगा वगैरे घातला तर तोही छान वाटतो सणासुदीला उपरणं वगैरे असेल खांद्यावर टोपी असेल आपला महाराष्ट्रातला पोशाख आहे लग्न कार्यात वगैरे किंवा सणासुदीला शक्यतो असा परिधान केला की तो खूप छान दिसतो हल्ली नवरात्रीला वेगवेगळ्या रंगांचे नऊ रंगांचे रोज वेगवेगळ्या साड्या नेसल्या जातात त्या निमीत्ताने तरी हल्ली साड्या परत सगळ्या मुली किंवा बायका नेसायला लागल्या आहेत हे एक चांगलं आहे हा एक झालेला बदल आत्ताचा चांगला आहे की परत एकदा सगळ्या स्त्रियांना साड्या नेसाव्याशा वाटतात नऊवारी सुद्धा आणि सहावारी सुद्धा